हां सिद्धेश्वर किराणा का हां हां तुमा आमच्या घरी ना कार्यक्रम आहे तर गव्हाचं वगैरे रेट काय आहे ताई हां हां हां हां गुजरात बन्सी कसा आहे तो पण हां हां

हां हां हां आणि हां आणि फिनेल वगैरे पण आहे का आहे का फिनेल हां हां हां तेच म्हटलं दुसरीकडे जाण्यापेक्षा म्हटलं एकदा तिथून पूर्ण सामान मागवता येत आहे हो घरपोच

हा आणि साखर तेल वगैरे आहे ना साखर तेल मीठ हां आणि होम डिलिवरी फ्रीमध्ये आहे का चार्जेस आहेत काय फ्री आहे

हां हां आणि ऑर्डर म्हणजे माल मागवल्यावर किती वेळात मिळेल त्या म्हणजे असं कोण मा ता करेल बरं हां हां अजून आपलं साबण वगैरे पण हेचे लक्स वगैरे आहेत का हां मिळेल का हां हां हा

हां हां आणि उदारी वरे वगैरे मिळेल का एक एक पंधरा दिवस एक महिना वगैरे असं जरा सॉरी हो बाय ठीक आहे